नमस्कार सर माझं नाव सत्यजित सोपान खुसपे आहे आम्हीच म्हणजे मध्ये जे आपलं ह्याचं काय म्हणतात त्याला ती जी आपल्या ह्याचं काय म्हणते ती ती विमानाचे जे आपले सहलीचा म्हणजे आशिया हीच आशियाच्या लेहोरसच्या आशियाच्या सहलीचं आम्ही नियोजन केलेलं होतं त्या सहलीचा जो आपला दुबई मार्गे लंडन ते सिंगापूर असा जाण्याचा एक सुंदर फार असा मोठ्ठा आपला जो प्रवास होता त्या प्रवासामध्ये सर तुम्ही म्हणजे समजा आम्हाला ते काय करायचं होतं वेळापत्रकाच्या आम्हाला आम्ही म्हणजे बघायचं होते की बाबा तुम्ही जे वेळापत्रक दिलेलं आहे ते वेळापत्रक म्हणजे बरोबर आहे का त्या वेळापत्रकामध्ये म्हणजे काय अडचण आहे का सर आम्हाला असं विचारायचं होतं होय का बरं बरं बरं एकूण तीन दिवसाचं आपल्या सहलीचं नियोजन तेच म्हणलं सर आम्ही तुम्हाला की आम्हाला आमच्या मिळालेल्या माहितीनुसार की रविवार सोमवार आणि मंगळवार या तीन दिवशी आम्ही जे सहलीचं नियोजन कर केलेलं होतं तर ते सहलीचं नियोजन म्हणजे बरोबर आहे का समजा आम्हाला म्हणजे आम्हाला हेच विचारायचं होतं सर की बाबा ते बरोबर आहे का म्हणजे कसं त्याच्यानुसार आम्हाला सर पूर्ण कार्य आहे म्हणजे मी तुम्हाला खात्री करायची होती होय होय होय होय सर एकदम म्हणजे त्याच सहलीचं नियोजन आम्हाला करायचं होतं त्यासाठीच आम्ही म्हणजे तुम्हाला पूर्ण त्याची माहिती विचारायची होती की बाबा ज्या आम्ही सहलीचं ह्या नियोजन केलेलं होतं ते सहलीचं नियोजन म्हणजे बरोबर आहे का त्या नियोजनामध्ये काय बदल झालेले आहेत का तर त्या सहलीचं नियोजन कसं म्हणजे असावं याबद्दलच सर आम्हाला आम्हाला तुमच्याकडून सर माहिती पाहिजे होती त्यासाठी सर आम्ही तुम्हाला म्हणजे कॉल करण्याचं म्हणजे हे केलेला होता हां सर आशियाई सहलीच्या त्याच त्याच नियोजनाबद्दल मी तुम्हाला बोलतो आहे की तेच नियोजन तुम्ही जे सांगितलेलं ते तीन वार रविवार सोमवार आणि मंगळवार तर ते पूर्ण म्हणजे परफेक्टरीत्या बरोबर आहेत का याची जर आम्हाला पूर्ण तपासणी करायची होती सर की बाबा त्याच्या झालेल्या बदलानुसार ते पूर्ण म्हणजे तीनही पण बरोबर आहेत का त्याच्यामध्ये काय बदल करण्यात आलेले आहेत का की नवीन वेळापत्रकानुसार आम्ही तेच जुनंच वेळापत्रक म्हणजे त्याच्यात काय बदल करण्यात आला आहे का त्यात काय चेंज करण्यात आला आहे का याचा आम्हाला तसं तुम्हाला विचारायचं होतं बाकी आम्हाला म्हणजे यातनं म्हणजे असं नवीन इंटरेस्ट वगैरे असं जास्त काय म्हणजे आम्हाला तुम्हाला त्रास द्यायचा काही विषय नव्हता कारण आम्हाला माहीत होत इअरलाईनचा काय म्हणजे जरा सर म्हणजे परफेक्ट त्या ह्याच्यानुसार असते तर त्याच्यानुसारच आम्ही तुम्हाला काय आम्हाला तुमच्याकडून काय म्हणजे ही होईल का असे म्हणजे मदत होईल का काय होईल का ते आम्हाला ते फक्त त्याच्यामध्ये पण विचारायचं होतं सर आम्हाला फक्त मग बाकी काय नाही त्याच्याम त्याच्यासाठी चांग मग आम्हाला तुमच्याकडून काय म्हणजे माहिती पाहिजे होती सर बाकी काय नाही सर हो सर यस सर त्याच्याबद्दलच आम्हाला तुमच्याकडून माहिती पाहिजे होती कारण ती जी तुम्ही जी आम्हाला माहिती देणार आहात त्या माहितीचं म्हणजे काय नक्की म्हणजे माहितीचा त्याच्या तुमच्याबद्दल त्या माहितीबद्दल का तुमच्याबद्दल आम्हाला म्हणजे जी आम्हाला माहिती मिळालेली आहे त्या माहितीचं आम्ही काहीतरी असं म्हणजे त्या माहितीच्या खात्री करून आम्ही इतर जणांना म्हणजे पूर्ण सगळ्यांना इन्फॉर्म करून म्हणजे मी एक वैयक्तिक म्हणजे आम्ही त्या सगळ्यांचा लीडर असल्याकारणाने त्याबद्दल जे आम्हाला माहिती मिळेल ती माहिती बाबा बरोबर आहे का म्हणजे काय त्यात

खूप म्हणजे अतिशय चांगल्या प्रकारे त्या माहितीचा तो तु आमच्याकडून तुम्हाला उपयोग म्हणजे चांगलंही होईल असं आम्हाला वाटत होतं सर त्यामुळे सर विचारलं सर धन्यवाद सर ओके ओके ओके थे धन्यवाद सर खूप आभारी आहोत आम्ही